हा बोल बोल बोल बोल

तर मूळ कसं आहे माहिती आहे का हां हां नाही कसं आहे की शिवाजी महाराज ज्यावेळी लहान असताना म्हणजे एक आठ नऊ वर्षाचं असतील त्यावेळी पुण्याची जहागिरी शहाजी राजांकडे होती आणि व ती जहागिरी सांभाळण्यासाठी माननीय राजमाता जिजाबाई आणि बाळराजे असे पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा गणपतीची स्थापना केली तिथलं पूजन केलं आणि पुण्याची त्यावेळी मसणवट झालेली होती म्हणजे पुण्यामध्ये मुघलांनी गाढवाचा नांगर फिरवला होता इथे एक पहार लावली होती त्याला एक उलटी चप्पल टांगलेली होती म्हणजे याचा अर्थ असा की आता इथे कोणी निवास करू नये म्हणजे राहण्याच्या योग्य ही जागा नाही पुण्याच्या असं केलं होतं आणि मग जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना असं सांगितलं की या भूमीचं रक्षण आता तुम्हाला करायचं आहे आता तुम्ही पालक तुम्ही आहात या भूमीचे आणि मग त्यांनी सोन्याच्या फाळानं पुण्याची न भूमी नांगरली असा इतिहास आहे आणि जगामध्ये हे एकमेव शहर असं आहे पुणे की ज्या पुण्याची भूमी तिथल्या भावी राजानं सोन्याच्या फाळानं नांगरली जगाच्या इतिहासातली नोंद असलेली ही घटना आहे त्यामुळे आपण पुणेकर म्हणून त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला स्वाभाविकपणे काय म्हणतात स्वाभिमान आपला हां कारण आपलं

हो तो सोन्याचा फाळ त्याला बसवला होता त्यांनी आणि मग त्या त्यांनी ती सगळी भूमी नांगरली आणि मग शिवाजी महाराजांचं पुढचं ब बालपणातले काही दिवस ते पुण्यामध्ये लाल महालामध्ये गेले लाल महाल हा पण बांधून घेतला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जिजाबाईंनी आणि मग तिथेच त्यांचं बालपण गेलं मग तिथे त्यांनी अनेक न्यायनिवाडे केले अनेक प्रश्नांची उत्तरं दिली म्हणजे रांझ्याच्या पाटलाला जी शिक्षा झाली तो न्यायनिवाडा त्यांनी लाल महालात केलेला आहे म्हणजे लाल महाल हे असं साक्षी असलेलं ठिकाण आहे की जिथे महाराजांच्या अनेक आठवणी येतात त्यात हो ते ते लाल महालातलंच ना म्हणजे सांगतो काय लाल महाल हा महाराजांचं पुण्यातलं निवासस्थान असल्यामुळे ज्यावेळी लाल महालावर शाहिस्तेखानानी कब्जा केला त्यावेळी तो कब्जा केल्यानंतर त्याला पळवून लावण्याचं काम महाराजांनी केलं आणि महाराजांचा तो एक खूप मोठा पराक्रम होता हे कायमचं लक्षात हो हो हो चालेल चल चल भेट